हॅलो हो मी सांगोळे हॉटेलमधून बोलत आहे हो खायापिजे खायापियायची तर खूप प्रसिद्ध वस्तू आहे जसे की तरीपोहा झाले कांदेभजे मिरचीभजे आलू आलूबोंडा असे अनेक आहे शेवपुरी असे अनेक आहे आमच्या होटेल तर आता नागपूरमध्ये वैशाली नगरवर आहे वैशाल वैशाली नगरच्या मेन रोड तिकडे तुम्ही कोणाला पण विचारून घे जा आंगोडे होटेल कुठे आहे तर ते सांगून देऊन सांगून दीन तुम्हाले हो ऑनलाईन ऑर्डर पण आहे हो होईंग आत्ता बर तुम्ही आमच्या होटेलमधी ये जा राहावासाठी तर आमच्या होटेलमधी का कसा आहे खावासाठी तुम्ही येजा तर तुम्हाला चार्ज कमी भेटेन वर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करान तर तुम्हाला चार्ज जास्त लागेन तर तुमच्या आता जसं की तुमच्या जे रोड आहे तुमच्या जे एरिया आहे ते एक किलोमीटर जास्त लायला लांब तर बीस रुपय चार्ज लागेन पाच किलोमीटर राह्यला तर पचास रूप पन्नास रुपय लागतीन असं असं वाढत जाते ते एरियावर डिपेंड राह्यते नाही नाही डिस्काउंट नाही भेटणार फिक्स प्राईज राहते नाही राहायची व्यवस्था नाही आहे फक्त खायची व्यवस्था आहे साऊत इंडियनमध्ये तुम्हाला पूर्ण पॅक पाहिजे जसं की इडली दोसा सांबार तर ते पूर्ण एकामधेच येईन जसं की नॉनवेज तर जसं की तुम्हाला पूर्ण चिकन मटन बिर्याणी ते सगळं पाहिजे तर तुम्हाला त्याचे साडेतीनशे रुपय देवा लागेल

ओनलाईन तर तुम्हाला आत्ता मी सांगितला की एरियावर डिपेंड राहते चार्जसाठी न नाही न तर जर लवकरच पोचून जाईन तर तुम्ही सांगून घ्या तुम्हाला आता ऑर्डर करायची आहे का आत्ता तर तुम्हाला काय ऑर्डर करायचा आहे हो तर कांदापोहं फुल तर तुम्हाला डिलीव तुम्हाला ऑनलाईन करायच्याय तर ऑनलाईन करा कॅश ऑन डिलिवरी तर कॅश ऑन डिलिवरी पण आहे आमच्याकडे हो सर तर मी तुमच्या आमच्या आता तरीपोहाच्या प्राईज आहे फोर्टी रुपीज फुल आणि दोनचे अस्स अस्सी रुपे आणि डिलिवरीचे बी वीस रुपय तर तुम्हाला पूर्ण सं शंभर रुपय द्यावा लागेन

हो ठीक आहे सर धन्यवाद